मी कपडे धुण्यासाठी रात्रभर कपडे पाण्या निरमाच्या पाण्यामध्ये भिजून ठेवते आणि सकाळी त्याला धुते पावसा पावसामुळे घ घराच्या बाहेर कपडे वाळू नाही घा नाही घालू शकत म्हणून घराच्या आतमध्ये दोऱ्या बांधून मी कपडे वाळवते आणि फॅनच्याखाली त्याला वाळवायला ठेवते आणि तसेच क पाणी जास्त वापर नाही झाला पाहिजे म्हणून मी न नळाच्याखाली कपडे नाही धुता यायचो बकेटमध्ये पाणी घेऊन कपडे धुते जर का माझ्या घरी वॉशिंग मशीन रहाते राहिली तर मी व कपडे लवकरात लवकर सुकायला पाहिजे म्हणून मी वॉशिंग मशीन मध्ये कपडे घालते आणि त्यात लवकर तर सुकून जातात ते सुकल्यानंतर मग मी घरामध्ये थोडं हडकण्यासाठी कपडे वाळवते आणखी ते लवकरात लवकर कपडे सुकून जातात